मनोरंजनासाठी मी क्रिकेट खेळतो क्रिकेटमधून पूर्ण शरीराची हालचाल होते आणि व्यायाम पण होतो हालचाल असल्यामुळे आणि ते क्रिकेट खेळण्यामुळे हाताचा व्यायाम होतो पायांचा व्यायाम होतो नंतर डोळ्याचा बुद्धीचा आणि मनाचा सगळा व्यायाम होतो आणि मानसिक म्हणायला गेलं तर मग आपण जे समोरून बॉल यायलेला असतो ते बॅटने कसे पुढं मारायचा आणि कसा चौकार आणि षटकार मारायचा ह्याच्याबद्दल आपण विचार करत असतो आणि ते लॉजिक लावून जे बॉल चौकार मारतो आणि षटकार मारतो तर त्यासाठी आपलं मानसिक स्वास्थ्यचे व्यायाम होतं हे असे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसाठी ही करमणूक मस्त आहे ही ह्याच्यामुळं महत्त्वाचं वाटते कारण त्याच्यामुळं त्या ज्या क्रिकेटच्या खेळामुळं आपले शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या जे आपलं एक्सरसाइज होते म्हणा व्यायाम होते म्हणा ते खूप छान आहे आणि त्याचा आमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारे आम्ही इंडायरेक्टली व्यायाम आणि मनोरंजन दोन्ही प्रकारे होत हे होऊ शकते आणि असं होतं आहे अशा प्रकारे होते दोन्ही प्रकारे आमचं स्वास्थ्य चांगलं राहते मनोरंजन बी होते आणि स्वास्थ्य बी मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य बी चांगलं राहते